हो मी घरी गोष्ट वाचण्याचा कविता वाचण्याचा सत्र घेतलेला आहे गोष्ट वाचताना आणि ते समजून सांगताना खूप छान वाटतं पण थोडंसं कविता वाचताना काय होतं थोडंसं तिचं ताल सूर लय पकडून जे आहे थोडसं किंचितसं अवघड जातं